सोनी लिववर शार्क टँक हा टी व्ही शो मी नेहमी पहात असतो त्यामध्ये नवीननवीन बिझनेस आयडियाज जे पार्टिसिपन्ट त्याच्यामधले घेऊन येतात त्या खूपच रोचक असतात आणि एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर तुमची बिझनेस आयडिया ही तुम्हाला लाँच करता येते त्यामुळे तुमची जी ऑडियन्स आहे ती पण फार मोटिव्हेट होते आणि त्यांच्याही त्यांच्या त्यांच्याही नवीननवीन कन्सेप्ट डेव्हलप होण्यासाठी मदत होते

त्यामुळे शार्क टँक हा टी व्ही शो माझा फारच आवडीचा शो आहे नमिता थापर ज्याप्रमाणे एम केअर फार्मास्युटिकल्सच्या सर्वेसर्वा आहेत तसेच अमन गुप्तांचे जे बोट जे ईक्वीपमेंट इलेक्ट्रॉनिक्स ईक्वीपमेंट बनवणारी कंपनी आहे त्यांचे पण खूप छान छान प्रॉडक्ट आहेत आणि अल्प अवधीतच हे मोठ्या मोठा बिझनेस सेटअप यांनी डेव्हलप केला आहे यांच्यासारख्या जजेससमोर तुम्हाला तुमची कन्सेप्ट मांडण्याची जी संधी मोठ्या प्लॅटफॉर्मवर दिल्या जाते ती फारच छान आहे असं मला वाटते कार देखोवर तुम्हाला जुन्या कार तसेच नवीन कार द खरेदी विक्री करण्याची संधी तुम्हाला अमित जैन उपलब्ध करून देतात तसेच पीयुष बंसल यांचा लेन्सकार्ट हा व्यवसायही खूप डेव्हलप झालेला आहे

शार्क टँक म्हणून हा मला फार आवडता शो आहे आणि त्यावर त्यामुळे मी फार प्रभावित आहे